मी विज्ञाननिष्ठ आहे बुद्धीप्रामाण्यवादी असल्यामुळं मी अंधश्रद्धा मानत नाही प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन त्याचं विज्ञान काय आहे हे तपासल्याशिवाय मी त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही आणि त्या आचरणात आणत नाही पण माझ्या परिसरात किंवा माझ्या आसपास राहणाऱ्या लोकांम लोकांबद्दल अनेक अंधश्रद्धा ज्या त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या कृतीमध्ये आहेत त्या अंधश्रद्धांविषयी मी बोलेन सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवस अनेक लोक नवस बोलतात नवस म्हणजे काय आहे तर देवाला कशाचं तरी आमिश दाखवायचं माझं मला मूल होऊ देत मग मी तुला उपवास करेन किंवा मी तुला नारळाचं तोरण वाहीन अशा प्रकारचं मर्म न कळता कर्म करत राहणं हे आमच्या आसपासच्या लोकांमध्ये खूप जास्त आहे त्यामुळं नवस बोलण्याचं प्रमाण खूप आहे असं मला वाटतं त्याचबरोबर उपासतापास केल्यामुळं आपल्याला एखादी असाध्य गोष्ट मिळू शकते हा जो विश्वास आहे त्या विश्वासामधून अनेक प्रकारचे शरीराला त्रासदायक असे उपवास करणं किंवा पाणीही न पिणं आणि दैनंदिन आपली कामं शारीरिक श्रमाची कामं करत राहणं हा एक अंधश्रद्धा ही मोठ्या प्रमाणात समाजात असल्याचं मला जाणवतं त्याचबरोबर एखादं यश मिळवायचं असेल किंवा एखादी परीक्षा द्यायची असेल एखादी चांगली खरेदी करायची असेल तर त्याच्यासाठी मुहूर्त बघणं आणि त्या मुहूर्तावरच ती वस्तू खरेदी करणं किंवा ते काम करणं हा ही एक मोठी अंधश्रद्धा समाजामध्ये आहे खरंतर सगळे दिवस सारखे असतात अमावस्येला चांगलं काम करायचं नाही ही जी अंधश्रद्धा आहे ती अतिशय आपल्या प्रगतीला घातक अशीच आहे असं मला वाटतं त्याचबरोबर मांसाहार करणं याबद्दल ज्या काही अंधश्रद्धा आहेत आणि प्राण्यांचे बळी दिले जातात देवाच्या नावाखाली हेसुद्धा हीसुद्धा अंधश्रद्धा सध्या समाजात मोठ्या प्रमाणावर बोकाळलेली आहे